हॅलो हां सर नमस्ते सर मी साईल साधू बोलायालो हां सर मी कवटेमहाकाळमधून बोलायलोय मला तिथं वालचंद कॉलेजमध्ये इंजिनियरला ॲडमिशन घ्यायचं आहे सर मला दहावीला सत्याऐंशी टक्के पडले

सर सी ई टीला साठ पर्सेंट आले सर मी काश्टमध्ये आहे मग सर ॲडमिशन होईल काय माझं सर सर आपल्या मग आपल्याकडे कुठले कुठल्या आहेत साईड्स कॉम्प्युटरचं हाय कसं कॉम्प्युटर सायन्स म्हणजे कॉम् अच्छा हां बरं

सर याची काय फीज वगैरे काय आहे का सर फीज किती हां आणि टोटल

तरी सर कॅटेग्रोनुसार माझी फीज किती येईल तरी किती असेल आणि सर मेकॅनिकलचं काय मग फीस साठ पर्सेंट आला आहे सर

आणि सर किती वर्षाचा कोर्स आहे हा बरं हा चालेल सर आणि सर कॉलेजमध्ये वे ॲक्टिविटीज होतात का वेगवेगळे जसे की स्पोट्स वगैरे मला म्हणजे मला स्पोट्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून विचारलं सर चालेल सर कॉलेजचं टाइमिंग काय सर चालेल चालेल येतो मग सर